हॅलो मी स्विगीमधून आताच मोमोज ऑर्डर केले आहेत मला त्याच्यासोबत काही चटणी सॉस टॉपिंग वगैरे काहीच अवेलेबेल नाही झालेलं आहे तर तुम्ही मला पाठवू शकता का कारण नेहमी आपण जेव्हा ऑर्डर करतो काही प्रो काही पदार्थ स्विगी किंवा झोम्याटो वगैरे मधून तर ते लोकं आपल्याला त्याच्यासोबत लावून खाण्यासाठी प्रोवाइड करतात सॉस वगै सॉस वगैरे तर तुम्ही ते प्रोवाइड करू शकता का कारण जेव्हा पण आपण हे शेजवान राइस वगैरे काही ऑडर करतो तेव्हा आपल्याला त्याच्यासोबत सॉस शेजवान सॉस वगैरे ते लोकं प्रोवाइड करतात तर तुम्ही असं प्रोवाइड ना दिलं नाही आहे मला आता ते तर तुम्ही मला आता पाठवू शकता का ते कारण असं तर करत नाही ना कुणी